हॅलो सर जिमखाना हॉटेलमधून बोलत आहात का सर मी तुम्हाला आधी सहा बिर्याणीची ऑर्डर दिलेली होती त्यामध्ये मला डिझर्टपण अॅड करायचंय डिझर्टमधे काय काय आहे सर अच्छा पेश्ट्री रबडी तसं पेस्ट्रीमध्ये कोणकोणते फ्लेवर आहेत चॉकलेट हां सर चॉकलेट चॉकलेट पाहिजे मला आं सर तर मग तुम्ही डिलेवरी कशी द्याल मला अच्छा होम डिलेवरी द्याल का तुम्ही घरी यायला घरी तुमच्या कुरियर बॉयला पाठवा मी तुम्हाला होम डिले कॅश ऑन डिलेवरी करून देईन